मी शिकत असताना माझ्यासमोर बरीच मोठी मोठी आव्हाने होती कारण की त्या वेळेला मला शाळेची फी भरता येत नव्हती शिक्षणामधे पुढे जाण्याकरिता मला खूप काही संघर्ष करावा लागलेला होता तर मी जे काही पुस्तकं दुसऱ्यांच्या असतात त्या पुस्तकं दुसऱ्यांच्या मी वापरून मी शिकलेली आहे आणि मला प्रवासासाठीसुद्धा शाळेमधे जाण्यासाठी लांब जावं लागत होतं तर मी पायीपायी लांब जात होते तर मी अशा प्रकारे मी माझ्या समोर जे काही आव्हानं मोठी मोठी आलेली होती मी त्याच्यावरती मी मात केलेली आहे आणि मी अशी त्याच्यावरती मात करून मी चांगल्या प्रकारे मी शिकलेली आणि शाळा मी माझी पूर्ण केलेली होती